जस जसं की आपल्याला सर्दी झाल्यावर आपण लगेचच डॉक्टरकडे नाही जात त्यासाठी आपण घरी उपाय करतो त्यासाठी आपण ओवा भाजायचा इलायची भाजायची त्याचा वाफ घ्यायचा बाम लावायची आणि कधी आपण गरम पाणी करून त्यास त्यामध्ये बाम टाकून कधी विक्स टाकून वाफारा घ्यायचा त्यामुळे आपल्याला आराम मिळतो आणि कधीकधी आपण असं थोडं पाठीवर तव्यावर असं कापड घेऊन शेकायचं आणि पाठीवर शेकायचं त्यामुळे पण आराम मिळतो आणि नंतर जर खूप जास्त झालं नाही जर आपल्याला कंट्रोल म्हणजे हे झालं तर नंतर डॉक्टरकडे जायचं आणि त्यां त्यांच्याकडे जाऊन थोडा इलाज घ्यायचा त्यांच्याकडे औषध वगैरे घेऊन आणि नंतर असं घरगुतीच वगैरे असेल असं छोट्या बाळांना वगैरे झालं असेल तर त्यांना थोडं विक्स वगैरे लावून असं डोक्याला छातीला पायाला वगैरे विक्स लावून त्यांचं अस त्यामुळे असं नाक खुलं होतात आणि छोटी असं छान छोटंसं गाठोडं बांधायचं त्यामध्ये ओवा इलायची लवंग टाकून पूर्ण ते तव्यावर भाजून ते पोटली बांधून त्या बाळाच्या साइडच्या बाळाच्या उशीच्या सा साइडला ठेवून द्यायची त्यामुळे त्या बाळाला आराम मिळतो आणि नंतर नंतर विक्स वगैरे लावून बा बाम वगैरे लावून तसात सर्दी वगैरे कमी होतात